स्वयंपाक करताना माझ्या हातून स्वयंपाक करताना मी एकदा कुक्कर लावलेले होते तर कुक्करची जी रिंग आहे ती बरोबर नव्हती म्हणजे तर मग मी ते झाकण काय बरोबर लावण्यात नाहीे आलं तर त्या टायमाला असं झालं की बरं झालं की माझी जी फॅमिली मेंबर ते सगळे ते हॉलमध्ये होते आणि किचनमध्ये मी फक्त एकटीच होते आणि कुक्करची रिंग लावली आणि मी म्हणते की शिट्या का होत नाही शिट्या का नाही होत तर बघायला थोडी जवळ गेली आणि परत काही तरी माझा फोन वाजला ते फोन बघाले तेवढ्यात कुक्करचं झाकण उडालं तर कुक असा म्हणजे क सगळं जे माझं तांदूळ लावले होते भात भात शिजवायला किंवा डाळ लावली होती सगळं झालेलं होतं आणि ते सगळं मला साफ करावं लागलं आणि तेव्हाच्या तेव्हा पटकन माझा ते माझी फॅमिली मेंबर आहे ते पटपटकनं किचनमध्ये आत गेले आणि पटकन आम्ही गॅस कमी केले कमी फ्लेमचे पटकन गॅस बंद करून आम्ही ते सगळं आवराआवरी केलं सगळं कारण इतकं भयानक झालं होतं की जे कुक्कर उडाला तर वरती म्हणजे त्याचं झाकण जे उडालं होतं ते वरती आम्ही चिमणी बसवली होती जे वाफ जी आहे ती बाहेर जातात तर त्या ते पण सुद्धा ईवन चिपकलेलं होतं आणि त्या कुक्करच्या झाकण उडाल्यामुळे ईवन आमचे जे आतले भांडे होते तेपणसुद्धा पूर्ण खाली पडून गेले त्या आवाजामुळे आणि त्या कुक्करचं झाकणा झाकणपणसुद्धा ईवन तुटलेलं त्याचं जे दांडा असतो ना ह्याचा रब्बरचा ते पण ईवन तुटलेलं शिटी फुटली असा प्रकाश इतका मोठा अपघात झालेला होता स्वयंपाक करताना त्यातून मी असं माझं स्वत ला इतकं आवरलं मी की बरं झालं की मी त्यात गॅस जवळ उभी नव्हते मला अचानक मोबाइल मोबाइलचा आवाज आला आणि मी लगेच तिथून बाहेर पडले नाहीतर मग त्या टायमाला माझं कुक्कर जे आहे ते पूर्ण माझ्या अंगावरती आलेलं असतं